आपण पोतदार इंटरनॅशनल स्कूलमधून बोलत आहा ना हो का मला माझ्या मुलीची ॲडमिशन एका मुलाची आणि एका मुलीची ॲडमिशन करायची होती यल यलकेजीमध्ये मुलाची ॲडमिशन करायची होती आणि स्टँडर्ड दोनमध्ये मु मुलाची ॲडमिशन करायची होती हो नाव माझं कुंदन पारी सोलापूरमधून तरी फी

बरं बरं सर काही सवलत सर हो मुलीसाठी सर सर मुलीसाठी कोणची सवलत नाही का सर अशी पै फीजची हा सर ते हो का सर

सर तुमच्या कॉलेजमध्ये हॉस्टेल आहे का हो तीन हो का ते नंबर लावावा लागते का सर कॉलेजला तो नंबर लावावा लागते सर हॉस्टेलला हो तेच म्हणत आहे मी नंबर लागेल ना आ सर मी बी एक शिक्षकच आहे सोराप सोलापूरमध्ये एका कॉलेजला शिकवतो मी प्राध्यापक आहे बरं सर कळवतो तुम्हाला हा सां बोला ना

हो सां हो बरं बरं सर

न नक्की नक्की हं हं